गुळाची चहा करून प्यायला देतो अशा सर्दीमध्ये त्याला मग पांगळून झोपायला लावतो आणि सर्दी ताप असल्यामुळे त्याला घरगुती उपाय करून घेतो पहिले आणि मग दवाखान्यामध्ये नेतो दवाखान्यातल्या औषधी लागण्या अगोदर आपला घरगुती उपाय करून त्यांना चांगल्या प्रकारे तंदुरुस्त करून देतो आणि त्याला गुळाची चहा बनवून देतो आणि बाम वगैरे लावून देतो आणि एकादी कॅप्सुल नाही तर बाम टाकून पाण्यामध्ये त्याला वाफारा घ्यायला लावतो अशा प्रकारे मुलांच्या